मी जास्त करून बहुतेक पुस्तके वाचते जसे उपन्यास पुस्तके समाचार पत्र ऑडिओ बुक मेम खूप कमी या की या नाहीच्या बरोबरच वापर वाचते त्याच्यामध्ये मी बहुतेक पुस्तकं म्हणजे नवे नवे पुस्तक येतात मार्केटमध्ये ती नव्या नव्या पुस्तक आणूनसन्यानी वाचते वाचन करते तिथले उपन्यासमध्येपण वाचते बुक वगैरे वाचन करते नेहमी मला समाचार पत्र वाचायचा खूप आवडते त्यामुळे मी ओडिओ बुककडं माझा काही लक्ष जात नाही आणि मी काही ते ऐकलं ऐकून करत नाही